सध्या भारतामधे रोजगाराची चित्र हे खूप भयावह आहे कारण की महागाई खूप वाढत चालली आहे याच्यामुळं वाढत चालली आहे कारण की लोकांना रोजगार मिळत नाही आहे रोजगार मिळत नाही म्हणून ते स्वतःला काही खरेदी करू शकत नाही त्यामुळे कुठेही रोजगार निर्मिती करण्यासाठी आता खूप मो मोठे मोठे कंपनी स्टार्टअपला प्रोत्साहन देत आहे पण प्रोत्साहन देतांना ते ते असे चार पाच लोकांना प्रोत्साहन देतात बाकीचे मग खालचे जे स्टाफ्स आहेत त्यांना बरोबर रोजगार भेटत नाही यासाठी आपण संधीचं सोनं करण्यासाठी आपण स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो व्यवसायामध्ये तुम्ही खूप वेळ मेहनत करू शकता आणि स्वतःचा असल्यामुळे जास्त वेळ काम पण करू शकता तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल आणि जेवढी जास्त मेहनत कराल तेवढा जास्त पैसा तुमच्याकडे येईल आणि तुमचा पैसा आल्यावर आपोआप तुम्ही तो जास्त खर्च करू शकाल ज्याच्यामुळं तुमची खर्चाची ताकत वाढेल आणि खर्चाची ताकत वाढल्यावर तुम्हाला कुठली भय राहणार नाही की मला कोणी काढून टाकेल किंवा मला हे कंपनी रातोरात काढून टाकेल आणि ही कंपनी मला उद्या ठेवणार नाही कामाला अशी कुठलीही भीती तुमच्याजवळ नसणार त्यामुळं तुम्ही स्वतःचा एक छोटासा का होईना उत्तमचा व्यवसाय सुरु करावा व्यवसाय सुरु केल्यावर तो साय आधी चुलत चालत नसतो नीट पण नंतर दिवसं दिवस थोडा थोडा थोडा थोडा वाढत वाढत तो व्यवसाय नंतर खूप उत्तमच चलत असतो असं ह्या प्रकारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी करण्यासाठी तुम्ही बघू शकता याशिवाय दुसरा कोणचा पर्यायच नाही आहे